सुनीता मी पंचवीस डिसेंबरचं मुंबई कोलकाता दुरांतोचं ट्रेनचं बुकिंग केलं होतं आम्ही आमचे दोन तिकीटं आम्ही बुक केली होती पण मला खूप अडचण आहे गं त्या दिवशी अचानकपणे माझ्या नणंदेच्या मुलीचं लग्न ठरलं आहे आणि ते पंचवीस तारखेलाच आहे त्यामुळे मला ते तिकीट कॅन्सल करायचं आहे तर तुला काही माहिती आहे का त्याची काय प्रोसिजर आहे कारण मी ऑनलाईन बुकिंग केलं होतं तिकिटाचं आणि बुकिंग म्हणजे पैसे बिसे भरून मला तिकीट मिळालं होतं आणि मग आता मला ते कॅन्सल करताना काय काय करावं लागेल तुला काही आहे का आयडिया कारण तो पी एन आर नंबर नंतर ते क कुठल्या साईटवर मी जायचं रेल्वेच्या कॅन्सलेशनसाठी म्हणजे तिकिटाच्या कॅन्सलेशनसाठी वेगळी कुठली साईट आहे का मग त्या साईट चा हे काय आहे मला काहीच त्याबद्दलची माहिती नाही आहे मी काय करावं हेच मला कळेना कारण नेमकं मग आता बुकिंग केलं ते मला माहिती होतं पण बुकिंग रद्द करण्यासाठीची काही प्रोसिजरच मला माहिती नाही आहे तर कसं करता येईल तुला काही आहे का आयडिया आणि कधी तिकीट कॅन्सल केलं तर मला प पैसे कसे रिफंड मिळतील कारण मी पूर्ण पैसे भरून तिकीट काढलेलं होतं आता ते तिकीट कॅन्सल करताना माझे काही पैसे त्यातून वजा केले जातील का कसे आणि ते डायरेक्ट माझ्या अकाऊंटमध्ये जमा होतील का मला कुठे जावं लागेल का ते माझ्या कसे म्हणजे काय करावं लागेल हे हा विषयच मला माहिती नाही आहे माझ्याकडून म्हणजे मी माझा आय डी त्यांना दिलेला होता नंबर आधार कार्डचा हे दिला होता माझ्या स्कॅन करून आणि मला तो पी एन आर नंबर वगैरे पण आता मला तिकीट रद्द करण्यासाठीचं काहीच समजत नाही आहे तर तू मला प्लीज सगळी चौकशी करून सांगशील का मला तुझी मदत लागणार आहे हां तू मला सांगितलंस तर बरं होईल